हॅलो मॅडम नमस्कार

हो हो हो नक्की नक्की आपण एक दिवस त्यांचे बडबडगीतांचा ठेवूया हां एक दिवस क हो हो नक्कीच नक्कीच आणि मुलांना पण छान आमच्या इकडे एक स्वरा नावाची मुलगी आहे खूप सुंदर बडबडगीते पण म्हनते तिला पण आपण तिला सगळ्याच मुलांना मिळून एक हो गोष्टी पण खूप सुंदर सांगतात बरं का एक दिवस गोष्टींचा पण आपण कार्यक्रम ठेवू हां हो हो हो हो हा आपला चौदा नोव्हेंबरचा बालदिनाचा कार्यक्रम तर खूपच सुंदर होईल हां आपण मनुजा गोवर्धनी म्हनून पण आहेत त्या पण आपल्याला खूप छान पद्धतीने सहकार्य करतील मॅडम हो हो हो मी पण ते माझ्याकडे दोन तीन विद्यार्थी एकदम आ तयार करते असे म्हणजे त्यांना असं आसनाविषयी माहिती झालं पुन्हा ते पूर्ण वेगवेगळ्या ॲक्टिविटी पण करू शकतात मग ते

हो हो हो